हॅलो आमित सिक्युरिटी एजेन्सीला फोन लागला आहे का हां तर दादा मी अलिबागमधून आय टी पार्कचा मॅनेजर बोलतो आहे हां मला आहे ना तुमच्या इथून जरा सिक्युरिटी गार्डची गरज होती ते अवेलेबल तर ऐका माझा मोठा पार्क आहे त्याच्यासाठी मोप बारा ते पंधरा जणांची गरज लागणार आहे तर तुम्ही बारा ते पंधरा जण आहेत का ऐका माझं सहा तारखेपासून मी मॉल ओपन करतो आहे त्याच्यासाठी मला सहा तारखेपासून माणसं लागणार आहेत तर तुम्ही अवेलेबल करु शकता का हां मला सहा तारखे सकाळी सात वाजल्यापासून माणूस पाहिजे एक माणूस मॉर्निंगला एक माणूस नाईटला अशा दोन डुट्या असणार आहेत

नाही नाही बघा मला ड्रिलिंगला पोरं पाहिजे आहेत मला अर्जेंट आहे पंधरा जणांची ड्रिल तर केलीच पाहिजे मला

माझं ऐका मला माणसं आळशी आणि झोपाळू नको आहेत हा जे काम व्यवस्थित असले तर सांगा मला

ठीक आहे ठीक आहे मग तुमचा कसं काय पर पर्सन आहे रेट तुमचा

ठीक आहे मी त्यांनी ठीक आहे मग एक काम करा ठीक आहे तुम्ही मला भेटायला या हा मला तुमचं डॉकुमेंट द्या तुमचे आणि तुमच्याकडे जे काम कं कामगार आहेत त्यांचे आणि उद्या संध्याकाळी सहा वाजता मला भेटायला या तेव्हा मीटिंग घेऊन आपण बोलू लेबरचं काय तुम्ही गोंदळ पाड्याच्या होमगाड ऑफिसच्या बाजूला हा येऊन मला कॉल करा ओके ठीक आहे ओके ठीक आहे थँक्यू